रेडियो आणि टेवीज टेलीविजनच्या आणि मुद्रित माध्यमामध्ये जर मराठी भाषेचा वापर जर आपण पाहिला तर एकदम चांगल्याप्रकारे आणि मराठी भाषा समजणारवाली आहे सगळ्यांना समजेल अशी आहे कारण मराठी भाषेचा खूप मोठा इतिहास आहे त्याच्यामध्ये रेडियो आणि टेलीविजन जे असतात त्याच्यात जास्तीत जास्त मराठीचा आणि बोलीभाषा जी आहे त्या भाषेचा वापर केला जातो आणि एकदम चांगल्या प्रकारे भाषेचा उपयोग केला जातो कारण हिंदी आणि इंग्रजी या भाषा लोकांना समजत नाही आणि आपल्या जे महाराष्ट्रात जे जास्तीत जास्त मराठी भाषा चालत असल्यामुळे तिचा रेडियो आणि टेलीविजनवर एकदम चांगला प्रभाव पडलेला आहे आणि मराठीत बोलत असल्यामुळे त्यांचा एक चांगला आरे रेशो मिळत आहे असा मराठी भाषेचा एकदम चांगला आपल्या जे काही टेलीविजन म्हणजे टी व्ही आहे रेडियो आहे आणि जे मुद्रित माध्यम म्हणजे पेपर वगैरे जे आहेत त्यांचा शक्यतो मराठीत वापर केल्यामुळे जास्तीत जास्त ते चांगलं होते